माझ्याकडे पैशांचा नाण्यांचा संग्रह आहे पाच पैसे त्याच्यामध्ये वैष्णो देवीचे पण आहे वैष्णोदेवीचं नाणं आहे ते त्याची माझ्यावर खूप श्रद्धा आहे ते मला असेच एका एका काकुनी मला दिलं होतं त्यांना माहीत नव्हतं की ते नाणे आहे मग त्या ते नाणे मला भेटले मग मी ते त्या वैष्णोदवीची श्रद्धा पण आहे आणि ते नाणे माझ्याकडे मी ते जपून ठेवलेले आहे ती नाणी मी त्याची पूजा पण करते कारण ते नाणं हे वैष्णोदेवीचे आहे माझी खूप भक्ती आहे आणि ते त्याची पूजा मंगळवारी केलेली खूप चांगली आहे मंगळवारी पूजा करून ते त्याची फुलं वगैरे वाहून पूजा करायची ती नाणी मी खूप जपून ठेवलेले आहे माझ्याकडे ती नाणी खूप अगोदरपासून आहे ते व ते मी तिथ ठेवते आणि घरामध्ये ते नाणं माझ्याकडे मंगळवारीच आलेलं आहे आणि मग ते खूप जपून ठेवते वैष्णोदेवीचे नाणं हे माझ्याकडे आहे असे खूप माझ्याकडे नाणे आहे पण त्यामध्येे वैष्णोदेवीचे नाणं मी खूप जपून ठेवलेले आहे ते नाणं मी माझ्या घरी ठेवले ते जपून ठेवलेले आहे आणि वैष्णोदेवी हे खूप छान पावन आहे ते ते आल्यापासून माझ्या घरामध्ये खूप छान समृद्धी आणि समाधानी आलेली आहे वैष्णोदेवीचे नाणं हे मिळणं हे पण एक नशिबात पाहिजे माझ्या नशिबामध्ये ते नाणं आलेलं आहे आणि मी खूप समाधानी आहे